बऱ्याच विद्यार्थ्यांचं अगदी दहावी काय बारावीनंतर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशननंतर काय करायचं हे ठरलेलं असतं बरीच लोक ज्यांना सायन्सला जायचं आहे आणि इंजिनिअरिंग करायचं आहे त्यांचे जे ई किंवा अशा प्रकारच्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्यांचे क्लास अगदी आठवी नववीपासूनच सुरू झालेले असतात आणि ते त्या दृष्टीनं तयारी करत असतात ज्यांना मेडिकलला जायचं आहे त्यांच्यासाठी पण अशा प्रकारचे विशेष क्लास आहेत लोक अगदी महाराष्ट्र सोडून राजस्थानमधल्या कोटासारख्या गावात जाऊन राहतात आणि ते क्लास करत असतात पण काही विद्यार्थी आहेत लहान शाळांमधले ज्यांना काहीच काय करायचं अशा प्रकारची आयडिया नसते तर ते लोक दहावी झाल्यानंतर अगदी पैसे कमी असतील किंवा शिक्षणामध्ये जास्त गती नसेल तर ते आय टी आयसारखे कोर्स करतात पण हेदेखील चांगलं आहे त्याच्यामध्ये कौशल्य काही प्रमाणात विकसित होतं आणि ते आपल्या पायावर उभे राहू शकतात आणि पैसे कमवू शकतात